ठाणे जिल्ह्यातील काही उल्लेखनीय ठिकाणे किंवा पर्यटन आकर्षणे म्हटले तर खूप सारे येतात तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये खूप सारे ऐतिहासिक असे सांस्कृतिक महत्त्व असणारे परिसरही आहेत तिथे ओव्हर लेकर वाडी बटरफ्लाय गार्डन हेसुद्धा खूपच छान गार्डन आहे तिथे खूपजणं भेटी द्यायला येतात जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत तसंच उपवन तलाव ठाणे जिल्ह्यामध्ये आहे या तलावामध्ये खूपच छान असं आहे तिथेही खूप सारे पर्यटन भेट द्यायला येतात एल वि सी गार्डन आहे जिथे खूप सारी फुलं असतात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ते खूपच प्रसिद्ध आहे खाण ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक आकर्षित करणारे असे पर्यटने स्थळे आहेत जिथे अनेक प्रवासी हे बाहेरनं आलेलेसुद्धा भेटी देतात ठाणे जिल्हा खूप मोठा जिल्हा असल्यामुळे तिथे खूप सारे असे गार्डन्स तलाव हे आहेत आणि तिथे खूपजण लहान मुलं तसेच कुटुंब हे बाहेर फिरायला जातात तिथे ऐतिहासिकच नाही तर संस्कृतीला महत्त्व देणारे खूप सारे असे स्थळे आहेत त्यामध्ये खूप सारे गार्डन येते वॉटर पार्कही आहेत आणि त्यामुळे खूप छान असं मनोरंजन होतं तिथे पर्यटन खूपच आनंद घेतात गार्डनमध्ये तलावामध्येही तसेच तिथे गार्डनमध्ये असणारे फुलं हे ही खूप आकर्षित करतात आणि ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे फुलंही खूपजणांना आवडतात त्यामध्ये खूप सारे प्रकारचे फुलं असतात खूप सारे झाडे असतात आणि त्यामुळे तिथे खूपजणांचं मन असं रमतं